भारतामध्ये शिक्षणव्यवस्था ही पूर्वीच्या म्हणजे शिक्षण व्यवस्थेपेक्षा खूपच चांगल्या प् पद्धतीची आहे आणि त्यामध्ये शिक्षणामध्ये जे हे असतात ते इंग्रजी माध्यम आहे त्यांचं तुमची जे शिकवण्याची जी पद्धत ही फारच चांगली आहे अशा पद्धतीने प्रथम पहिले मराठी वगैरे याच्याशिवाय गरीब माणसाला शिक् म्हणजे शिक्षण घेता येत नव्हतं अशा पद्धतीने आता फार मोठ्या म्हणजे लहान मुलांनाहीसुद्धा हे शिक्षण घेता येते अशा पद्धतीने त्यांचे शिलॅबस हे ते फार वेगळे आहे अशा अशा पद्धतीचे ही शिक्षणव्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे आनंददायक आहे अशामुळे लोकांना लोक नोकरीची संधी मिळू शकते कारण त्यांना ते पूर्ण म्हणजे लहानपणीच त्यांची पूर्णत ते सर्व शिक्षण घे म्हणजे दिले जाते अशा पद्धतीत शिक्षणव्यवस्था ही फारच छान रचल्याचे स्मरते